मी शाळेत असताना जेव्हा आम्ही सहलीला गेलेलो होतो इथे पुण्याला तिथे सिंहगडला ट्रॅकिंग केलेली तर मला एवढी भिंती भीती वाटत होती कारण ते सिंहगडचं जो किल्ला आहे तो खूप उंच ह आहे आणि चढते वर म्हणजे कसं चढायचं बुवा पडणार तर नाही आपण जे सगळे पण तिथे हा ट्रॅकिंगसाठी खूप सारे मुलं होते मुली होत्या आणि त्यांनी आमचे जे सिनियर होते गाईड होते त्यांनी आम्हाला मदत केली त्यांनी आम्हाला सांगितलं की घाबरून घाबरू नका व्यवस्थित चढा जर काही भीती वाटली तर शांत असं राहा जेणेकरून तुम्हाला भीती वाटणार नाही आणि तुम्हाला बरोबर पुढे चढता येईल आणि तेच आम्ही मनात घेऊन पुढे चढत गेलो आणि आम्ही ती माझी ट्रॅकिंग जी आहे सिंहगडला चढायची ती पूर्ण केली